हॅलो सुविधा गॅरेज का हां माझ्याकडे भरपूर सामान आहे तर तुम्ही येऊ शकता का कारण जुन्या गाडीचे हे टायर आहेत अजून मग भरपूर आहे कूलरचे सामान आहे खूप भंगार तर तुम्ही घेऊन जा जाऊ शकाल का कसं येताल तुम्ही मी इथं नीरज गॅसच्या पाठीमागं राहते मग तुम्ही कसं नेताल मी को म्हणजे जमवून ठेवू का एकत्र सगळं सामान तुमचे माणसं येतील का तुमची गाडी पाठवताल का आणि मग ते त्याचं तुम्ही काय त्याचं विल्हेवाट कशी लावणार त्याच्यापासून तुम्ही काय करणार आणि मग काय आम्हाला काय तुम्ही त्याच्यापासून देताल त्या वस्तूपासून आणि अजून भरपूर सामान काढून ठेवू का मग तुम्ही जर व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणार असताल तर अजून खूप सामान आहे ते पण काढून ठेवू का